हॅलो मी धनश्री बोलते आहे हां कल्पना मॅडम कशा आहात तुम्ही ओके आता कुठे आहात तुम्ही अच्छा तर आता गणेश उत्सव येतो आहे तर त्यासाठी आपण तयारी करूया तर त्यासाठी मी तुम्हाला फोन केलेला नाही तुम्ही आणि आपण आपण सगळे मिळून चर्चा करून गणेश उत्सवाची तयारी करू त्यासाठीच मी कल्पना मॅडम तुम्हाला फोन केला हां तर माझं मत आहे की आपण सुवर्णा सारीका दहीवाल काकू स्वातीताई सगळ्यांना बोलावून चर्चा करू आणि ठरवू या थीम वगैरे काय ठेवायची आहे ती आणि आपलं बजेट किती असेल वर्गणी आपण किती ठेवणार मूर्ती किती इंचाची घ्यायची वगैरे सगळे डिस्कशन्स करूयात बरं मला असं वाटतं की पाचशे रुपये नेहमी प्रमाणेच वर्गणी ठेऊ आणि पुढच्या कार्यक्रमांसाठी बाकीचे पैसे आपण वापरू शकतो वर्गणीतले बरं तर मी बरं बरं मी हां हो सगळे आहेत इथे आणि त्यांनी त्यांच्याबरोबर डिस्कशन करून आपण मूर्तीची वगैरे चॉईस करायला वगैरे जाऊ या आणि मूर्ती घेऊन बुकिंग करून येऊया कलर्स वगैरे ठरवू या आणि साड्यांची पण थीम वगैरे ठेऊ आणि सग नाही आपण ते चर्चा करून ठरवू या मीटिंग कधी घ्यायची आपण माझ्या मनामध्ये आता आपण जे कश्मीरमध्ये युद्ध झालं तर त्या सैन्यदलाची थीम ठेवू या आपण हां असं लोकांनाही चांगला पॉझिटिव संदेश जातो आणि बाकी आपल्याकडे माईक सिस्टम वगैरे तर आहे स्टेज पण आहे त्याचा खर्चही वाचेल फक् आणि जी वर्गणीतली हो आणि वर्गणीमधले जे जास्तीचे पैसे उरतील त्यामध्ये आपण डेकोरेशन आणि अन्नदानामध्येही खर्च करू शकतो आणि हो हो सगळे बरे आहेत तुमच्या घरी सगळे बरे आहेत का मॅडम आणि आपण मीटिंग कधी घेऊ या बरं ओके